ठाने जिल्हा हा कोकन प्रशासकीय विभागामध्ये येतो येथे इथली माझ्या मी जिथे राहतो तेथे हा जो ठाने जिल्हा आहे तिथे खूप सारे आमदार आहेत आमच्या आमच्या मी जिथे राहतो उल्हासनगरमध्ये तिथे पण आमचा जो वेगळा एक क्षेत्र आहे एरिया तिथे बालाजी किनीकर बालाजी किनीकर हे आमदार आहे त्यांनी खूप चांगले चांगले कामं केले ज्यो मधले इकडचे रस्ते चाक रस्ते खडबुडे होते चांगले नव्हते तर तिथे त्यांनी रस्ते बांधले आधी डांबरचे जेवढे आधीचे जे आमदार होते त्यांनी डांबरचे रस्ते वगैरे बनवले होते परंतु बालाजी किनीकर जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी चांगले ह्याचे रो काँक्रीटचे मधले काॅरक्रीट काँक्रीट म्हणजे सिमेंटचे रोड बनवले त्यामुळे लोकांना त्या त्या रोडाचा खूप फायदा झाला जिथे लाँग रु ल म्हणजे जिथे एकदम लांब रस्त्याने जायचं हो असेल तर तिथे त्या रोडा र रोडामुळे फायदा झाला लोकांना लोकांना त्यामुळे त्या त्याचा फायदा झाला आणि हीच एक मोठी अचीवमेंट बोलू शकता आपण आमदारांची आमदार हे कोणता को कोणता सण असेल जशी चौदा एप्रिल झाली शिवाजी शिवजयंती झाली अशी चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली शिवाजी महाराजांची जयंती झाली वापस अजून खूप सारे असे चांगले चांगले कोणते सण वगैरे साजरे साजरे करायचे असेल सहज सण साजरे सण साजरे करायचे असतील काही मोठे मोठे मोठे मोठे काही तुम्हाला कार्यक्रम ठेवायचे असतील तर तेव्हा इकडचे माननीय आमदार आमदार तिथे हजर राहतात कोणाकोणाच्या लग्नात जातात त्यांना भेटागोटी देतात त्यांचे प्रश्न सोडवतात सर्वांच्या ए ह्याची ते जेवढा त्यांचा क्षेत्र आहे त्या क्षेत्रांचा हर एका घरामध्ये जाऊन किंवा घराघरामध्ये जाऊन विचारपूस करतात की काही कमी आहे का कोणत्या गोष्टीची काही लागतं आहे का तुम्हाला किंवा ज्या पण भ तुमच्या सामाजिक गरजा असतात ते भागवण्याचा ते ट्राय करतात खूप प्रयत्न करतात ते स्वत मधून आणि ते करायलाच पाहिजे सर्व आमदारांनी त्यामुळे त्या बालाजी किनीकर यांचा आम्हाला आदर वाटतो आम्ही आदर वाटतो शाळे शाळा वगैरे त्यांचं असं विद्यालय वगैरे साठीपण ते खूप चांगले कामं करतात शाळा विद्यालयांना ते भेट देतात कॉलेज वा कॉलेजला भेट देतात ते शिक्षका शिक्षकां सोबत पण चांगली वागणूक ठेवतात त्यांची शिक्षकांसोबत पण ते चांगले राहतात शि शिक्षकांनी जे सल्ला दिले त्यांना को कोणत्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना अशी अशी त्यांची काहीही असंल विद्यार्थ्यांची कोणती गरज असेल कोणती काही असेल तर ती भागवूनच ते मदत करतात इकडचे लाइट लाइट वगैरे जेवढे पण असे रोडावरच्या लाइट वगैरे असतात ते पण कधीच त्यांचा प्रॉब्लेम येत नाही सर्व सर्व गोष्टींमध्ये ते चांगले सर्व गोष्टींमध्ये ते आपला आपल्या स्वत चे प्रयत्न करत असतात त्यामुळेच आम्हाला त्यांचा आदर वाटतो मतदानाच्या वेळेस पण त्यांना खूप मतं पडतात कारण की त्या ते एवढे कामं करतात तर त्यांना लोक मतदान करून देतात बस एवढंच मला मा आमच्या आमदारांबद्दल माहिती आहेत